हॅलो हा सर शुभम कलेक्शनवरून बोलता का आपला काय आपल्या घरात लग्न आहे तर मोठ्या भावाचं लग्न आहे तर आपल्या आता पुढच्या महिन्यातय तर आपल्याकडे म्हणजे लहान मुलांचे लेडीज आणि मेन्स दोन्ही आहे का अवेलेबल कपडे बरं बर साडी ते काय रेंजपर्यंत सगळ्यात चांगली क्वालिटीची मध्ये काय रेंजपर्यंत भेटेल आपल्याला

दोनशे पन्नासपासून बरं बरं आणि आप ड्रेस पण आहे का तुमच्याकडे हं हं शेरवानीची रेंज कितीपासून चालू आहे बरं रेंटवर पण भेटते का पंधरा हजारपासून चालू आणि रेंटला घेतले तर तीच फी आणि बरं आणि लेडीजमध्ये हां बरं बरं बरं आणि लेडीजमध्ये पण आहे का रेंटचं ड्रेस वगैरे

विकत घ्यावं लागेल बरं बर ते जोधपुरी वगैरे सगळं भेटेल का ते बरं बर सा एक फूट बरं बरं फोटो पाठवू शकता का तुम्ही दोन चार डिझाईनचे ठीक आहे वॉट्सअपवर आहे भेजतो याच नंबरवर ना ठीक ठीक आहे ठीक आणि ठीक आहे ओके वे